हॅलो कोण बोलत आहे

अच्छा आमच्या कॉलेजबद्दल का अच्छा हो बोला ना तर पहिली गोष्ट म्हणजे तुझं मेरीट थ्रू लागलं आहे की तू मॅनेजमेंटमधलं घे मधून घेतलं आहे ॲडमिशन अच्छा तर मी एक करिअर काउन्सिलर आहे आणि इथे जॉब करते के के वाघमध्ये तर मग तू कोणत्या इंजिनिअरिंगला घेतलं आहे पहिली गोष्ट तर मला ही सांग बरं हो हो हो काय नाही ठीक आहे आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आय टी एक अशी फील्ड आहे ना ती खूप फास्ट आहे आणि आय टीमध्ये पण आता तू असं ऐकलंच असेल खूप ना की ए आय टेक्नॉलॉजी येते त्यामध्ये आय टीचे जॉब्स कमी होत आहे सी एसचे जॉब्स कमी होत आहे असं होत आहे तसं होत आहे सिविलवाल्यांमध्ये पण आपलं हे आप ते कन्स्ट्रक्शनचा वगैरे ग्राफ काढतात तर ते पण ए आ करतं वगैरे तर मग असं काही नसतं काही काही ठिकाणी स्किल लोक स्किल लेबर वगैरे यांना खूप खूप डिमांड असते तर तू आता चार वर्षं आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर तू आता चार वर्षं आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर तू आता चार वर्षं करशील डिग्री तू बी टेक डिग्रीला घेतलं आहे बरोबर ना म्हणजे तुढी चार वर्षांची डिग्री झाल्यानंतर तुला खूप साऱ्या प्लेसमेंट आहेत आमच्या कॉलेजमध्ये पंधरा वीस वीसपर्यंत मॅक्सिमम कंपनीज येता आणि अशा काही ॲव्हरेज असतात काही मोठ्या मोठ्या कंपनीज येतात आता मागच्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये एका मुलीचं इन्फोफिसला सिलेक्शन झालं आहे तर तिला सत्तावीस लाखाचं पॅकेज गेलं आहे लास्ट इयरचं हायस्ट पॅकेज गेलेलं आहे ते असं आत्तापर्यंत असा मी मागच्या दहा वर्षाचा आता अंदाज सांगते दोन हजार पंधरापासून ते चोवीसपर्यंतचा तुला अंदाज सांगते हायएस्ट पॅकेज बत्तीस लाखाचं गेलेलं आहे आणि बत्तीस लाख छोटी मोठी रक्कम नाही आहे ती ते करायला तुला तेवढं तुझं सी जी पी ए एस जी पी ए तेवढा तुझा स्ट्राँग तुला पण काढा लागेल तुला ही मेहनत करावी लागेल सगळं कॉलेजच्या भरवशावर नाही होत तुला एक्झाम ऑल क्लियर करणं तुला स्कोर चांगला आणणं ह्या गोष्टी तुला करणे आमच्या परीने आम्ही इंटरव्ह्यूज तुला लावून देऊ तू जर त्याच्यामध्ये सिलेक्ट झाली कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तर तुला त्या कंपनीमध्ये जॉब भेटेल आता जसं की गूगलचं येतं क्रो मायक्रोसॉफ्ट येता ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट उबर आहे ओला अशा भरपूर साऱ्या कंपनीज आहेत ज्या मिशो आहे वगैरे वगैरे झोमॅटो स्विगी ह्या पण येता आमच्याकडे तर मग तुला याच्या थ्रू पण चांगलं प्लेसमेंट भेटू शकता ते तुम ते चॉईस तुमची असते की तुम्हाला कॉलेज कँपस प्लेसमेंट थ्रू जायचं आहे किंवा तुला जर बी टेकनंतर एम टेक वगैरेसाठी कुठे अप्ला करायचं आहे किंवा तुला गव्हमेंट जॉब करायचं आहे का तुला टीचिंग प्रोफेशनमध्ये जायचं आहे ही चॉईस तुझी आहे पण आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूज कॅम्पस प्लेसमेंट कॉलेजमध्ये अनाऊन्स करतो तुम्ही तसं इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर वगैरे करून तुम्ही इंटरव्यू द्यायचा जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्हाला ते तसे गा कंपनीजवाले गाईड वगैरे करता तुम्हाला जॉईनिंग लेटर वगैरे सगळं भेटून जातं सगळ्या फॅसिलिटीज आहे म्हणजे इंटर लायब्ररीममध्ये इंटरनेट कनेक्शन आहे लायब्ररीमध्ये इंजिनीअरिंग बुक्स आहे आमच्याकडे सगळे बी टेक एम टेक झालेले प्रोफेसर आहे हो मिळू शकतं ना पण मग त्याच्यासाठी तुला पण थोडे कष्ट घ्यावे लागतील तुझा सी जी पी एस जी पी ए तसा चांगला पाहिजे तुझं स्पोअरवर पण थोडंफार मॅटर करतं तुझं कम्युनिकेशन स्किल पण पाहिजे चांगलं तुझ्यात पण तू पण स्वतःला इम्प्रूव्ह करायला पाहिजे तसं मग ते कंपनीवाले तुला हायर करतील अजून काही प्रश्न आहेत का विचारून घे बरं ठीक आहे वेलकम टू आर कॉलेज आणि थँक्यू हो